नमस्कार माझं नाव सुनील तिडके आहे मी जे आता जी पुष्पा टू फ्लिम रिलीज झाली त्या संदर्भात तिकीट बुकिंग केलेले होते पण काही कारणास्तव मला बाहेरगावी जावे लागणार आहे माझ्या कुटुंबियासोबत त्यासाठी त्यासाठी मी पुष्पा टू ही फ्लिम बघायला जाऊ शकत नाही अत्यंत आवश्यक जाणं आहे माझं कुटुंबाकडे बाहेर जायचं असल्यामुळे तरी पण माझा शीट क्रमांक हा दोनशे अडुसष्ट आहे आणि तो मला रद्द करायचा आहे कारण की मी जाऊ शकत नाही त्यामुळे तरी आपण ही माझी विनंती स्वीकार करावी मला मदत करावी आणि माझी जे हे सीट बुकिंग ती रद्द करावी माझ्या आरक्षण हे रद्द करावे अशी ही नम्र विनंती आहे